तंत्रज्ञान आपल्या कामाची आणि संवादाची पद्धती खूप सोईस्कर झालेली आहे आता सध्या का सध्याच्या काळात आपण वॉट्सॲप ईमेल फेसबुक अशा ॲपद्वारे आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो परंतु जुन्या काळात आपण आपण दहा बारा दिवस लागायचे आपल्याला जाय जाण्यासाठी पत्र पत्रानुसार आपण ते पत्र जाण्यासाठी दहा दहा दिवसात आपल्याला त्याचा स संवाद करता यायचा लोकांशी आणि त्यामुळे संवाद साधणे कठीण व्हायचे इंटरनेटमुळे आपण समोरच्याशी संवाद साधू शकतो जसे की विडीओ कॉल्स विडीओ कॉल्सद्वारेही आपण समोरच्याशी संवाद साधला साधू शकतो त्यांना बघू शकतो त्यांना त्यांच्याशी आपण बोलू शकतो पण पूर्वीच्या काळात तसे नव्हते पूर्वीच्या काळात आपण त्यांच्याशी त्यांना भेटायसाठी आपले दहा बारा दिवस सुद्धा जायचे तिथून प्रवास कर करण्यामध्ये थोडा वेळ जायचा त्यामुळे आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो पण आता जगात हे सोप्पे झालं आहे हे सोप्पे झाले असल्यामुळे आपल्याला इंटरनेटचा खूप फायदा होतो पण तेवढाच त्याचा तोटाही असतो त्यात त तंत्रज्ञानामुळे आपल्याला आता खरंच भेटीगाटी ल शक्यतो शक्य नाही आहे कारण त्या पहिलं पूर्वीच्या काळात जसे आपण संवाद सा साधायचो जसे आपण पत्राद्वारे एकमेकांना आपले भावना व्यक्त करायचो तसे आता ह्या काळात आपण व्यक्त करू नाही शकत करू शकत नाही कारण हे मोबाईलद्वारे आपण हे फटा पटकन बोल बोललं जातं